सध्या मी नवीन स्कूटर घेतलेली आहे तर त्याचं नाव आहे ज्युपिटर तर मला त्या स्कूटरसाठी इन्शुरन्स घ्यायचा आहे आणि इन्शुरन्स घेण्यासाठी मला सध्या कुठले कुठले प्लॅन आहे नंतर त्या इन्शुरन्समध्ये किती प किंमत आहे त्या इन्शुरन्सची परत किती त्यामधून कवर होतात नंतर डॅमेजमध्ये काय काय असतात त्यामध्ये सर्व प्रकारची माहिती मला जाणून घेण्याची इच्छा आहे